हॅलो हा बोला मॅम हा हो मॅ हो हो करते हो मॅम मला तर असं वाटते आहे जर मला मागच्या बेंचवर बसवण्यापेक्षा समोरच्या बेंचवर बसवलं तर मला थोडंफार कळेल अजूनच हो ठीक आहे चालत आहे ना

हो कारण मॅम मला ना काही दिसतही नाही आणि कारण मला काही समजत पण नाही काय शिकवतात काय नाही तुम्ही तर बरं ठीक आहे लावते मॅम हो हो

हो हो मी घरच्यांना बोलते मॅम की मला क्लास लावून द्या म्हणून तेवढी माझी गणित आणि मॅथ परफेक्ट होऊन जाईल म्हणून हो हो चालत आहे लावते मी बोलते घरच्यांसमत

हो हो हो उद्यापासून समोर आहे तसं सेम आहे